हॅलो मी आपला इअरलाईन उड्डाना संकेतस्थळावर बोलत आहे संकेतस्थळासाठी तर नमस्कार सर मला एकट्याने प्रवास कराचा आहे बर्लिनपासून लुप लुप्थान्सापर्यंतचा युरोप भा भरातील अनेक गंतव्यांसाठी एकट्यासाठी सहल काढायची इकोनॉमी क्लाससाठी तर मला त्यासाठी काय उपलब्धता आहे आपल्याकडे तिकीट वगैरे हां मला ते तीन या पुढल्या आठवड्यामध्ये तीन तारखेला मला जायचं आहे ते कमीत कमी दोन ते तीन दिवसाच्या दोन दिवसाच्या ट्रिपसाठी मी निघालो आहे तर मला आपल्याकडून काही सेवा उपलब्ध होतील का हो नक्कीच मी प्रयत्न करेल हो आणि तिकीट वगैरे आम्ही तिथं काढू अगोदरच त्याच्या जी ॲडव्हान्स पेमेंट वगैरे करू आम्ही तिथे काय अडचण येणार नाही तर सर मला एक विचारायचं होतं जर प्रवास करत असताना आमचं ते आपल्या एअरलाईन्सकडून आम्हाला त्याच्या काही काही सुविधा वगैरे भेटतील खाण्याचं वगैरे व्यवस्था होईल का किंवा त्याच्यामुळे त्याचबरोबर आमच्या तिथं चांगल्या प्रकारे व्यवस्था झाली तर बरं होईल